आमच्या क्षेत्रात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही हे एक आ खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐतिहासिक ठिकाणी ठिकाण हा खूप महत्वाचा गोष्ट आहे ऐतिहासिक वारसामध्ये सागर किल्ला अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्रात अनेक दृष्ट्या खूप व्यक्ती आहेत किंवा त्याच्यानुसार सांस्कृतिकनुसार खूप महत्त्वाच्या ठिकाणं आहेत नैसर्गिक खाद्य आहेत त्यामध्ये आपल्याला ठिकाणांची नावं घेता येतात त्यामध्ये आधुनिक विज्ञानाचा खू खूप महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्याला विषयानुसार त्या व्यक्तीचे काळानुसार अजून ठिकाण वारसा हक्काचा निसर्ग खूप महत्वाचा दाखवू शकतो ह्यामध्ये आपल्याला खूप हे महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सोसायटीमध्ये आगा न खान हे एक महत्त्वाचा वारसा ई ऐतिहासिक खूप शिवाजी काळापासून चालत आलेलं खाद्य किंवा अनेक संस्कृतिक ऐतिहासिक वारसा आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज हे खूप ऐतिहासिक मराठ्यांचे ऐतिहासिक वारसा हक्क आहे म्हणून हे सा ग राजगड किल्ला रायगड अनेक प्रकारचे खूप महत्त्वाचे किल्ले आहेत ते ऐतहासिक वारसानुसार ठिकाण आहेत त्यामध्ये पर्यटकांना आपल्याला दाखवू श शकता की आपल्याला हे खूप वर्षापासून चालत आलेले परंपरा वगैरे आहेत त्यामध्ये ठिकाणं आहेत ह्या खूप महत्वाचा गोष्ट आहे ठिकाणं हे ज आपल्याला पर्यटकांना त्या काळानुसार दाखवता येत आदीचे किती काळापासून चालत आलेला आहे काय नाही ते बगवू शकतो आपन त्यामध्ये आपल्याला किल्ले समुद्र किनारे आपल्याला त्यांच्या परंपरानुसार वाढत आलेलं चालल्यालं चालीरीती वगैरे आपण दाखवू शकतो पर्यटकांना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला ऐतिहासिक वारसा हक्काची ठिकाणी ही दाखवू शकतो